हा हॅलो हा ब्रोकर बोलत आहेत का हा ते टू बी एच के फ्लॅट पाहिजे होता मला पुणे जिल्ह्यात का कात्रजच्या सायडला हा मग किती काय किती पर्यंत भेटेल पंधरा हजार पन्नास पंचावन्न लाखापर्यंत आहे बजेट पन्नास साठपर्यंत आहे ना थोडं फार ना एवढं एवढंच आता लय नाही आता वाढवत आहे आधीच वाढवलं आहे तरी पण काय कसं काय तरी त तरी सांगा नंतर वाढवता वाढवता ना कसं काय फॅसिलिटीस सांगा

अ सोसायटी वगैरे कशी काय सोसायटीची

सोसायटी सोसायटीचं नियम वगैरे काय कसं काय काय स्ट्रिक्ट का कसे हा हा नाही काय काय काय काय सोसायटी स्ट्रिक्ट असते ना काय काय विचारावं लागतं

तरी कितीपर्यंत कितीपर्यंत भेटून जाईल का टु बी एच्के पंचावन्न साठ पुरे कात्रज बागात मग अजून कुठलं असले तर जरा स्स्त भेटले तरी चालेल ल लेआऊट आउट साईड नको अजून कुठल्या ठिकाणी हा हिंजेवडीले आमच्या इकडं आलं आहे त्या इकडे घाट शेक्शनला ना

हा मग ती बे किती ब कसं बजेट आहे स्वस्त आहे का एवढाच रेट न सातपर्यंत बरं बरं चालते विचारून सांगतो ठेवू का